हॅलो मी ऑनलाईन जेवण या वेबसाईट वरून जरा जेवण मागवलं होतं पण तिथे मी कसं ऑटो पे सिलेक्ट केलेलं पण आता मी तर ऐक ऐकलं आहे फार जणांचं की ते ऑटो पे मुळे खूपच फ्रॉड झाले आहेत काहींचे पैसे जास्त गेले आहेत आणि काहींचे तर पूर्णच बँक बॅलन्स गेला आहे तर मला ते बंद करायचं होतं तर मला सांगू शकते का तू कशी करणार आहेस अच्छा एक मिनिट हां मी या वेबसाईटवर गेले हां पुढे अच्छा अॅप सेटिंग हां हां पेमेन्टच्या पर्यायांवर हां पुढे ऑटो पे फिचर हां हां चालेल चालेल ते बंद करायचं का हां हां ठीक आहे हां मी बंद केलं झालं झालं धन्यवाद